हां नमस्कार शेष चौधरी ट्रॅव्हल्स बोलता का तुम्ही हां तर आम्हाला सहलीसाठी आमचा जो फॅमिली परिवार आहे तर आम्हाला सहलीला इथनं उस्मानाबादवरनं दिल्ली दिल्ली टू श्रीनगरला जायचं आहे तर तर सीट अवलेबल आहे का तुम्ही सांगू शकता आम्हाला कारण सीट अवलेबल असल्यामुळं आम्ही आमच्या परिवारासह सफर करू शकतो तरी आम्हाला तुम्ही कसं जायचं किती भाडं आहे त्याचं दोन्ही पण करायचे आम्हाला रिझर्वेशन येणं जाणं तर तुम्ही सांगू शकता आम्हाला सीट अवलेबल असलेलं चांगलं तरी तुम्ही लवकरात लवकर कळवा आम्ही तसं प्लॅन ठरवलं फॅमिलीचं